कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्री यांची भूमिका ही फार महत्त्वाची असते पुरुष आणि स्त्री एका ठराविक संकल्पनेतून आपलं कुटुंब चालवत असतात कुटुंबासाठी लागणाऱ्या ह्या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असतात कुटुंबामध्ये स्त्रीची भूमिका आणि पुरुष पुरुषाची भूमिका ही सतत वेगवेगळी असते पुरुषाला ही कामाची थोडीशी आवड कमी असल्यामुळे स्त्रिया घरातील कामं करण्यामध्ये फार पारंगत असतात पुरुष हे एकप्रमाणे कुटुंबाचा पाया असतात तर स्त्री ही इमारत असते कामाची विभागणी करताना स्त्रिया ह्या स्वयंपाकघरातील कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रस दाखवत असतात तर पुरुष मंडळी हे बाहेरील वस्तू विकत आणणे व त्याचा वापर कसा करायचा या विषयी आवड निर्माण करण्याचा उपयोग करत असतात या भूमिका तयार होण्यामागे परंपरा आणि कुटुंबाची व्यवस्था ह्या कारणिभूत आहेत सध्याचा काळ हा मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चाललेला आहे त्यामध्ये स्त्री आणि पुरुषंच्या भूमिका सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलत चालल्या आहेत